हॅलो यशश्री ट्रॅव्हल्स ना हां मला कॅब बुक करायची आहे वीस ऑगस्टला मला सांगलीहून पुण्याला जायचं आहे आणि सकाळी सहा वाजता कॅब हवी आहे हो हो चार लोक असणार आहेत लेडीज आहेत सगळ्या सीट सकाळी सहा वाजता आणि ज्येष्ठ नागरिक आहेत थोडे जरा तर त्यांना घेऊन सकाळी सहा वाजता वीस तारखेला पुण्याला जायचं आहे तर तुम्ही येऊ शकाल का आणि कॅब आहे ना हो नाही मी म्हटलं आधी फोन करूया आणि मग तुमच्या त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन मी सगळं सबमिट सगळा फॉर्म भरतेच आहे गुगलवरती त्या तुमच्या हो हो पण म्हटलं कॅब आहे हो आणखीन इथेही फोन बुकिंग करूनच घ्या परत सांगते हं वीस तारीख वीस ऑगस्ट सकाळी सहा वाजता सांगली पुणे ड्रॉप करायचं आहे एअरपोर्टवर पुणे एअरपोर्टवर त्यामुळे थोडंसं डॉट सहाला हवं आहे तुम्ही यायला आणखीन गाडी जरा स्वच्छ ठेवा ज्येष्ठ महिला आहेत सगळ्या सत्तरीच्या पुढच्या आणि त्यांच्याबरोबर पाणी वगैरे असेल पण तुमच्याही बरोबर थोडंसं शक्य असेल तर कॅबमध्ये पाणी ठेवा आणि मुख्य म्हणजे ना ड्रायव्हर जरा निर्व्यसनी असलेला पाठवा उगाच पचाक पचाक थुंकतो आहे आणि सतत मोबाईलवर बोलतो आहे गाडी चालवताना असं नको प्लीज हं जरा सिनियर बायका आहेत त्यामुळे त्या दृष्टीने शांतपणे घेऊन जाणारा असा ड्रायव्हर हवा आहे आणि थेट ह्याला जायचं आहे एअरपोर्टला पुणे एअरपोर्टला हां तर वीस तारखेला मग पाठवा मी परत आता फोन नाही करत मी तुम्हाला फक्त ते ॲपवरती तुमच्या ते सगळं माझं इन्फर्मेशन फिल करते प्रत्येकीची नावं लिहिते हो हो ऑनलाईन पेमेंट करीन हो चालेल हो मेन्शन आहे तेवढंच द्यायचं आहे ना हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे फक्त ड्रायव्हरचं लक्षात ठेवा हां जरा तो असा नीटनेटका व्यवस्थित पाठवा हां हां ओके मग मी फॉर्म भरला की तुम्हाला त्याचा एकदा स्क्रीनशॉट पाठवते पेमेंटचाही स्क्रीनशॉट पाठवते आणि तुम्ही पाठवा हो चालेल ओके डन थँक्यू